मी हायरचा रूम हीटर विकत घेतला पण तो दोन महिन्यांपासून काही चांगलं काम करताना दिसत नाही आणि इलेक्ट्रीसिटीही खूप जास्त त्याला लागते त्यामुळे तो मला असं वाटतं खूप खर्चिक आहे आणि मला तो इकॉनॉमिकली परवडणारा नाही आहे त्यामुळे तो मी मी माझ्या मित्रांनाही सांगेल की तो तुम्ही विकत घेऊ नका